जेव्हाम जेव्हा मी फोटो काढायचा विचार करते तर मी तर पहिले त्याच्यामध्ये कसं स्टोरी पाहाते की स्टोरी काय जमत आहे जसं कोणी कपल बसलं आहे एक मुलगा आणि मुलगी बसली आहे छान ते आपला व्ह्यू इन्जॉय करत आहे तर तिथे एक स्टोरी झाली मी असंही कोणतंही काहीही घेऊन फोटो नाही काढत जसं वरून एरोप्लेन जातंय आकाशामधून तर मी त्याचीही फोटो काढते आणि बर्ड्स पण तिथे असं चालत आहे म्हणजे उडत आहे तर मी त्यांची फोटो एक कॅप्चर करून घेते अशा खूप सं खूप साऱ्या गोष्टी आहेत जे इतरांपेक्षा मला असं वाटते की माझी फोटोग्राफी खूप सुंदर आहे म्हणून आणि सर्वात मोठी गोष्ट हे आहेत तर सर्वात जास्त नं कोणीही फोटो जेव्हा काढते तर तेव्हा ते स्टोरी पहायला पाहिजे की त्याच्या त्या फोटोवरून आपल्याला काय माहिती भेटते ज्या आणि कशी माहिती भेटते तर सर्वात जास्त मला माहिती महत्वाची वाटते